मी दोन आठवडे आधी बोटचे रॉक फोर फिफ्टी हेडफोन घेतलेले काहीतरी मला एक चौदाशेच्या प्राईजपर्यंत पडलेले पण काय झालं प्रोडक्ट म्हणजे हेडफोन आले मी युज केले मी एखाद दोन तास युज केले ना तर तेचं जे हेडफोनचं जे इअर कवर असतो ते मला म्हणजे पहिले गाणी ऐकताना आपलं कान अनकंफर्टेबल झाला बिकॉज हेडफोन मोठे झालेले म्हणजे इअरच्या साईजनुसार त्याचं जे कवरींग होतं ते मोठं होतं त्यांनतर जी हेडफोनची बॅटरी होती ना ती पण बॅटरी मीन्स खूप कमी वेळ टिकली म्हणजे ते मी प्रोडक घेताना तिथे डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं की चार तास तरी हेडफोनची बॅटरी लाईफ राहील पण ती दीड तासातच कमी झाली बॅटरी म्हणजे डायरेक्टली हेडफोन स्विच ऑफ झाला त्यानंतर जी होती ती आपली हेडफोनमध्ये आपण हेडफोन घेतो कशाल तर म्युजिक ऐकायला गाणी ऐकायला तर म्यूजिकचा जो बेस आहे ना त्या हेडफोनचा एकदम लाऊड होता त्यामुळे जी गाण्याची लिरीक्स आहेत ते पण ऐकायला नव्हते मिळत आणि गाण्याचा जो ओवरऑल जो फील असतो ना तो पण एवढा चांगला येत नव्हता म्हणजे म्युजिक क्वालटी पण हेडफोनची एवढी भारी नाही आहे परत जो हेडफोनचा जो कलर आहे तो कलरपण थोडासा डॅमेश डॅमेशटाइप होता कलर म्हणजे स्कॅचेस होते हेडफोनवर अजून परत जो आपला हॅ हे होता बोटचा लोगो होता हेडफोनवर कंपनीचा तो पण लोगो थोडा निघालेला तर हेच म्हणून प्रोडक आवडलं नाही कारण हे हेडफोनची आणि परत तो हेडफोनची ब्ल्युटुत क्वालिटी आहे ना ती पण एवढी काही खास वाटली नाही कारण मध्ये आवाज लॅग होत होता म्हणजे म्युजिक येत नव्हतं सारखा फोन डिस्कनेक्ट होत होता आणि कनेक्ट करायला पण ना खूप व वेळ घेत होता हेडफोन म्हणजे पहिले कनेक्ट जो झाला तो खूप म्हणजे एक दहा मिनटं तर कनेक्ट करायलाच लागली